भारतीय चित्रपट अतिशय उत्कृष्ट आहेत त्याच्यामदे हिंदी चित्रपटाचा जास्त दबदबा पूर्ण भारतभर आहे परंतु महाराष्ट्रामदे मराठी चित्रपट जास्त प्रेमानं आवडीनं लोकं पाहिले जातात आनि जे शास्त्रीय संगीत आहे हे शास्त्रीय संगीत अतिशय उत्कृष्ट आहे मनाची प्रसन्नता मनाची एकाग्रता जर वाढवायची असेल तर शास्त्रीय संगीत हे ऐकनं फार महत्त्वाचं आहे त्याच्यामधलं काही कळो किंवा न कळो परंतु ते शास्त्रीय संगीत ऐकल्यानंतर माणसाच्या मनावर इतका चांगला परिणाम होतो की नेहमी नेहमीच हे संगीत ऐकावं वाटतं मी अनेक हिंदी चित्रपट अनेक मराठी चित्रपट पाहिलेले आहेत खूप ले आणि बरेचसे अभिनेते अभिनेत्री उदाहरणामध्ये मराठीमध्ये रमेश देव सीमा देव या चांगल्या अभिनेत्री आहेत इकडे अमिताभ बच्चन राजेश खन्ना हे दोन्ही अभिनेते अतिशय उ उत्कृष्ट आहेत आणि बरेचशा ज्या हेमामालिनी वगैरे हे ज्या आता आमच्या लहानपणी आम्ही यांचे सिनेमे पहायचो तर या अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून खूप चांगलं जीव ओतून काम करणारे हे कलाकार आहेत आणि यांचे चित्रपट खूप मा नेहमी नेहमी एक चित्रपट दोन दोन वेळेस तीन तीन वेळेस उदाहरणामध्ये शोले चित्रपट अमिताभ बच्चन आवडत असल्यामुळे तर आम्ही दोन चार वेळेस बगितला आणि तेच डायलॉग आम्ही म्हणायचं सांगायचं ते पाठान्तर होऊन जायचं तर अशा प्रकारचे चांगले अभिनेते आणि अभिनेत्री या काळामध्ये सुुद्धा निर्माण होणं गरजेचं आहे केवळं अंगप्रदर्शन करून अभिनेता किंवा अभिनेत्री मोठी होत नाही हे निश्चित मला इथं सांगावं वाटतं आणि माझे आवडते गायक जर म्हणाल तर निश्चितच मुकेश माझे आवडते गायक आहेत